शाळेमध्ये माझा आवडता विषय गणित होता कारण गणित हा विषय कसं आहे गणित आकडेमोड जी आहे हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये असतेच आपण कुठे काही घ्यायला जातो किंवा पैसे ही गोष्ट अशी आहे की आपल्याला जीवनामध्ये जगण्यासाठी आवश्यक आहेच त्याच्यामुळे गणित हा खूप चांगला वाटायचा मला विषय त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळायचे आणि आपण कुठल्याही पैशाशिवाय तर कुठली गोष्ट आपण खरेदी नाही करू शकत त्याच्यामुळे ती एक ते पैसे किंवा आकडेमोड ह्या सगळ्या गोष्टींशी खूप मी मला माहिती होतं त्या गोष्टींबद्दल खूप तर त्याच्यामुळे मला ते सोपं पडायचं गणित हा विषय आणि सर्वात कठीण विषय मला विज्ञान होता तो विषय मला कळायचाच नाही आणि आठवणी सांगायचं झालं तर शाळेमध्ये बऱ्याच आठवणी आहेत ते शाळेमध्ये गेल्यानंतर मस्ती करणं किंवा म मधली सुट्टीची वाट बघणं ती घंटा झाली की मग लगेच मैत्रिणींबरोबर गप्पा करत करत एकमेकांचा टिफिन खाणं शाळेची सुट्टी झाल्यानंतर घरी येता येता बोरं किंवा गोळा असं खाणे घरी आल्यानंतर मग आजोबा होते ते आजोबा लाड करायचे तर अशा भरपूर आठवणी आहेत शाळेच्या वेळच्या शाळेमध्ये मजा करायची